मी लहानपणी खूप मस्ती करायचा आणखी माझा खेळाचा आवडता खेळ आहे लप्पणछुप्पण आणि शायकल चालवणे आणखी बिल्ले कंचे हे सर्व भवरे हे खेळायची आणखी हे जे मेमोरी आहे पण ते मेमोरी ते पुन्हा वापर येणार नाही आहे काउन की तेच्याबद्दल माझी जे आठवणी आहे ते पुन्हा वापस तर येणार नाही आहे म्हणून यामुळे जो बचपना असते ते लहानपणी असते ते फक्त एकचदा येते दुबारा येत नाही म्हणून जेवढा बचपनमधी म्हणजे लहानपणी कितीबी चांगला रहा पण तो तसंच राहते म्हणून ते आठवणी मी कधी विसरणार नाही